हॅलो

हा बोला सर बरं

हां बघा सर आमचा नेहमी ग्रुप ट्रॅकिंगला जात असतो आत्ता तुम्हाला आम्ही खारघर वाईल्ड लाईफ चिंचोलीला जाणार आहोत तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही येऊ शकता तिथे ट्रॅकिंगचा हे बघा आपलं कसं शनिवार आणि रविवार हे दोन दिवस आम्ही ट्रॅकिंगला निवडतो बरोबर आहे त्याच्यात तुम्हाला आम्ही अलिबाग पेण आणि वडखळ या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतो आणि त्याच्यानंतर शेवटचा स्टॉप खारघरला भेटू शकतो तर या याच्यामध्ये तुम्हाला जमेल तिथून आम्ही तुम्हाला पिकअप करू शकतो

त्यामध्ये त्या त्यामध्ये आम्ही तुम्हाला पिकअप करणार त्याच्यानंतर तुम्हाला सकाळचं दुपारचं आणि संध्याकाळचं चहा नास्ता जेवण सगळं भेटणार प्लस तुम्हाला तिथं टेंटमध्ये रहावं लागेल ते टेंट पण आम्ही अवेलेबल करून देणार आणि तुम्हाला तिथले न्यूट्रिशन वगैरे काय लागेल ते सर्व आम्ही फ्रीमध्ये

पण

आमच्या इथे बरेच पॉइंट आहे तुम्हाला बाईक ट्रॅकिंग करायची असेल किंवा काय करायचं असेल तर बघा तुम्हाला बाईक जर ट्रॅकिंग करायची असेल तर त्याचे चार्जेस वेगळे येतील त्यासाठी आम्ही तुम्हाला बाईक पण अवेलेबल करू आणि त्या चांगल्या प्रकारच्या बाईक असतील त्या तुम्ही घेऊन रायडिंगला येऊ शकता तुम्हाला एकदम हार्ड ट्रॅकिंग करायचं असेल तर भीमाशंकर रायगड असे आमचे खूप सुंदर स्पॉट आहेत ते पण सर तुम्हाला जेव्हा पण जायची इच्छा झाली शनिवार रविवार आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी भेट द्या आणि पंधरा हजाराचं पॅकेज आहे ते भरा आम्ही तुम्हाला सगळीकडे ट्रॅकिंगला फिरवू आणि नक्की नाही नाही असं काय नाही शनिवार रविवार आमचं नेहमी ट्रॅकिंगचा दिवस आहे हा बरं तुम्ही ठीक आहे सर मग तुम्ही एक काम करा ओके सर तुम्ही काय करा शुक्रवारी संध्याकाळी मला भेटा हजारचं जमा करा आमच्या ऑफिसला आणि शनिवारी सकाळी सगळं सामान आवरून ट्रॅकिंगला या ओके सर ओके थँक्यू वेलकम